हो आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस तर एकच गोष्ट खूप फेमस आहे वडापाव वडापाव वडापाव वेगवेगळ्या ठिकाणी आणि खूप चवदार वगैरे असतात चटणी वगैरेमध्ये सगळीकडे एकदम फरक वडापाव ही एकदम प्रसिद्ध गोष्ट आहे आपल्या इथे हो भरपूर भरपूर भरपूर पुण्यामध्ये मिसळपाव

हां प्रसिद्ध आहे हां हां आपल्या इथे सर्वे प्रकारच्या असतात वेंज या नॉनवेज

अरे तर तुला सकाळ ब आपल्या इथे जर तुम्ही म्हणजे सकाळपासून निघताय तर आपल्याला सकाळचं आपल्याला इट्टी डोसा वगैरे तुला भेटून जाईल आणि जरी तू दुपारचं बघायला जाशील तर तुला मिसळपाव असे भरपूर तुला उदारणार्थ म्हणजे ऑप्शन्स तुला भरपूर भेटून जातील तुम्हासनी हो हां पोहा पोवलं कचोरी पण भेटते आपल्या इथे परत गोड पदार्थ पण आपल्या इथं खूप फेमस आहे हे बघा तू तुझ्या फॅमेलीसोबत तर चाले तर त्याचं म्हणजे गोड वगैरे पदार्थ तर जिलेबी वगैरे पण तू घेऊन जाऊ शकतो जिलेबी गोड त्या सोबत फाफडा वगैरे पण भेटेल आपल्याला भरपूर व्यंजन भेटतील हां म्हैसूर पण खूप प्रसिद्ध आहे आपल्या इथे उत्तप्पा डोशाचे वेगवेगळे प्रकार आपल्या इथं उपलब्ध होऊन जातात हां हां हां हां पुरणपोळीचं गोडमध्ये पुरणपोळी करंज्या बोल परत दिवाळीच्या उत्सवामध्ये पण भरपूर प्रकारचे आपल्या इथे बनवायला लागतात शंकरपाळे भरपूर असतं तसं काय नाही अजून आणि अजून गोड पदार्थ म्हटलं तर खीर पण खूप आपल्या इथं प्रसिद्ध आहे खीर केली असते ते पण वेगवेगळ्या प्रकारची पण खीर केली जाते भरपूर असे पदार्थ आहे आपल्या इथे हो हो चालल मी सर्व ते लिश्ट काढून घेतो पूर्ण मग सांगेल मी तुला सर्व एकदम सर्व ठीक आहे